तर आम्ही हल्ली चार दहा दिवसापूर्वी मुर्डेश्वरला गेलेलो तिकडे जाताना आम्ही ट्रेनने गेलेलो आणि ट्रेनने जनरल डब्यातनं मत्स्यगंधा गाडीतनं गेलेलो रात्री गाडी खूप उशिरा आली मग आम्ही बसलो जागा थोडी तेवढीशी बसायला जागा नव्हती तरी पण थोडेफार जागेत ॲडजेस करून करून बसलो सगळे मित्रमैत्रिणी सगळे एकत्र असल्यामुळे खूप गंमत जंमत झाली बहुतेक प्रवासानंतर माझ्या जे गाडीला मुर्डेश्वरला तीन स्टेशन राहिले असताना आम्ही आम्हाला गाडीत ज जरा जागा बसायला भेटली बसल्या जागेवरच आम्ही झोपलो आणि कधी एक स्टेशन आलं ते समजलंच नाही आणि झोप पण अशी पुरी नाही झाली मग इकडून पुढे आम्ही उतरलो तिकडून रिक्षा करून मुर्डेश्वरला गेलो आणि बाकीचं सगळे मित्रमैत्रिणी गेल्या आम्ही चार मित्र पाठी होतो तर आम्ही आंघोळ वगैरे करायला गेलो तर त्यांच्याशी संभाषण करताना आम्हाला खूप कठीण होत होतं की बाबा क्य बातरूमला किंवा कशाला किती रुपये घेतात पण आपली हिंदी राष्ट्रीय भाषा असल्यामुळे आम्ही त्यांना बोलायचो किंवा असं बोटाने त्यांना इशारा करायचो मग त्यांना समजायचं तिकडेच आम्ही बाहेर आलो आणि कपडे बदलत होतो तर ते एक अण्णा आले आणि ते आम्हाला विचारायला लागले चहा हवी का इन त्यांच्या भाषेत त्यांनी आम्हाला विचा आम्ही त्यांना बघून आश्चर्य झालो त्यांनी आम्हाला विचारलं मराठी आणि ते खूप शुद्ध मराठीत बोलत होते आणि आता तसंच मी केरळलासुद्धा गेलो आहे किंवा उडपीलासुद्धा गेलो आहे पण आपली राष्ट्रीय भाषा हिंदी ही असल्यामुळे कुठेच कधी अडचण आली नाही कारण हिंदी भाषेमुळे कोडन कुठल्याही माणसासोबत कुठल्याही प्रांतात जाऊन आपण त्यांच्याशी सहजपणे संभाषण करू शकतो